माझी ताकद म्हणजे माझा आत्मविश्वास जर आपल्याला असेल तर कुठलीही गोष्ट आपण करू शकतो एखादी ब गोष्ट करायची समजा एखादा बिजनेस करायचा काही करायचं त आपला विश्म आत्मविश्वास असलं आपल्यामधे तर आपण कोणताही बिजनेस आपण करू शकतो आणि माझी कमजोरी म्हणजे माझी मुलं माझे पती त्यांना काय दुखापत झाली तर मला खूप असं हे खूप मला सहन करावं लागतं म्हणजे त्रास होतो त्यांचा त्याच्यामुळं मी खूप हळवी होते आणि त्यान् त्यानला कोणतंच काही दु ख होऊ नाही असं मला वाटतंय हीच माझी माझी इतकी कमजोरी आहे की मला असं वाटतं की हे आपले मुलं आणि पती हे सगळं असं व्यवस्थित राहायला पाहिजेत त्यायला कोणताच त्रास झाला पाहिजेत नाही आणि ते सुखरूप राहायला पाहिजे त्याला कोणतंच दु ख आजार वगैरे यायला पाहिजेत आणि हे हे आलं तर मला असं माझ्या आतून खूप हळवेपणा जाणवतो आणि खूप दु ख होते